समाजात शांतता राखण्यासाटी आणि नागरिकांच्या सुरक्षे सुरक्षिततेसाठी कायद्यात योग्य सुधारणा व्हायला पाहिजेत देशातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना आखल्या पाहिजेत सरकारकडूनही याकडे जास्त लक्ष दिले पाहिजेत राज्यातील गुन्हेगारी देशातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सरकारने या गोष्टीत विशेष लक्ष द्यायला पाहिजे चोरी करणे गुन्हेगारी करणे यासारख्या गोष्टी सांभाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असते पोलिसांनी आपले काम योग्यरीतीने पार पाडले तर ही गोष्ट कमी होईल व नागरिकांनाच देखील जर योग्य शिक्षण दिले व आपल्या मुलभुत गरजांच्या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर गुन्हेगारी प्रकरण चोरी प्रकरण हे सर्व कमी होण्यास मदत होईल अख्खी सुरक्षितता राखण्यासाठी कायद्यामध्ये विशेष म्हणजे कठोर अशी शिक्षा लावली पाहिजे एखाद्याने जर गुन्हा केला त्याला कठोर शिक्षा मिळाली तर ते पाहून दुसरा कोणी गुन्हा करणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल जर समजा एखाद्या गुन्हा केला व त्याला जास्त शिक्षा झाली नाही किंवा थोडीश थोडीच काही शिक्षा झाली आणि त्याला सोडून दिले तर दुसरेदेखील त्याचेच बघून दुसरा गुन्हा करण्यास मागे पुढे बघणार नाही त्यामुळे गुन्हेगारी वाढेल असे न होता कठोर शिक्षा जर द्यायला सुरवात केली कायद्यांमध्ये त्याचे विशेष विशेष मुद्दे मांडले तर कायद्यामध्ये सुधारणा केल्यास गुन्हेगारी ही कमी होऊ शकते याकडे शासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे